भारताच्या वेगवेगळ्या भागातील सांस्कृतिक आदानप्रदानात मराठी भाषा ही जी आहे ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते जसे की मराठी भाषेचे वेगवेगळे अंगं पडतात खानदेशी मराठी त्याचप्रकारे कोळी मराठी महाराष्ट्रामध्ये वापरण्यात येणारी आपली साधी मराठी विदर्भातली मराठी मराठवाडा लोकां मराठवाडा या भागामध्ये वापरण्यात येणारी मराठी ज्याप्रकारे आपण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो तिथेच आपल्याला मराठी भाषेचे वेगवेगळे स्वरूप ऐकायला मिळतात जसे की तुम्ही मराठवाड्यातून जर विदर्भ जसे की तुम्ही पुण्यामधून पुणे या जिल्ह्यातून जर का अमरावती या जिल्ह्यामध्ये यायचा प्रयत्न केला किंवा तुम्ही तिथे आलात तर तुम्हाला मराठी या भाषेचे वेगवेगळे अंग तुम्हाला ऐकायला मिळतात पुण्यामध्ये गेल्यानंतर मराठी भाषेला अगदी सूर ताल लावून तिथे मराठी भाषेचा वापर करण्यात येतो खानदेशी खानदेशी हा जो मराठी भाषेचा एक प्रकार आहे त्यामध्ये खूप मजेशीर असे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीला मराठी भाषेचा खूप मोठा पगडा आहे जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून घेण्यात आलेली मराठी ते आतापर्यंत चालत आलेली मराठी यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा परिहास झालेला आहे आपल्याला अनेक शब्द जे आहेत ते लोप पावताना दिसतात जसे